नवीन जन्मलेल्या बाळासाठी पहिला विधी तर हा त्याचा गृहप्रवेशच असतो कारण हॉस्पिटलमधून आल्या आल्या त्याला आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे हा विधी खूप थाटामाटात पार पाडतात आजकाल आणि त्यानंतर मग त्याचं आपण नामकरण जे असते किंवा आपण त्याला बारसं जे म्हणतो तो विधी एक इथं पार पाडला जातो त्यानंतर मग बाळाची जी लूट असते जी वर्षातून एकदा होते ती पण पहिल्या वर्षी बरेच लोक करतात आणि त्याचा जो पहिला जो वाढदिवस असतो आपण तो पण पहिल्या वर्षीच आपण त्याचा साजरा करतो हे पहिल्या वर्षी नवीन जन्मलेल्या बाळासाठी विधी केलेले जातात आणि